माझा मुलगा दहावी झाल्यानंतर खूप कन्फ्यूज होता की कुठल्या सेक्टरकडे व वळलं पाहिजे काय घ्यायला पाहिजे आर्ट घ्यायचं कॉमर्स घ्यायचं की सायन्स घ्यायचं खूप कन्फ्यूज होता मग तो मला बोलला की मम्मा तूच सांग काय करू मी कारण मला कळत नाही आहे जर मी सायन्स घेतल्यावर माझा अभ्यास होईल का नाही होईल आणि जर आर्ट घे कॉमर्स केलं तर समोर करियर होईल की नाही म्हणजे खूपच जास्त कन्फ्युजनमध्ये होता मग मी त्यावेळेस मी पण कन्फ्युजनमध्ये झाले मी त्याला विचारलं की तुला कुठला काय करायचं आहे नेमकं पुढे काय शिकायचं आहे तो बोलला की मम्मा तू सांग मी तसं काहीच सांगू शकत नाही की मी काय घेऊ काय नाही कारण मला स्वत च कळत नाही आहे की मग मी सांगितलं तू सायन्स घे त्यावर नीट अभ्यास कर मी तुला ट्यूशन वगैरे लावून देते अन तू एकाच ह्याच्याकडे लक्ष दे की बुवा तुला घ्यायचं आहे आणि तुला त्यावर अभ्यास करायचं आहे अन त्यामध्ये तुला इंटरेस्ट दाखवायचा आहे की मी जो अभ्यास करणार आहे किंवा जो सब्जेक्ट घेणार आहे त्यावर मी खरा उतरलो पाहिजेल आणि मी त्याच्यामध्येच माझा इंटरेस्ट रहायला पाहिजे मग मी जो निर्णय घेतला ना तो खूप मग मी माझ्या भावालासुद्धा विचारलं कारण तो एज्युकेशन डिपार्टमेंटला आहे की बा मी ह्याला सायन्स दिलं तर चालेल का घ्यायला सांगितलं तर त्यांनी मला बोललं की त्याची इच्छा काय आहे तो काय घ्यायला तयार आहे पण तो माझ्यावरच निर्भर होता मग मी त्या वेळेस बोलले की त्याला नाही तू सायन्सच घे आणि तो माझा निर्णय खूप महत्वाचा ठरला आणि तो घेतल्यावर स्टार्टिंगला थोडा त्याला कठीण झालं पण तो एवढा चांगला त्या अभ्यासामध्ये रुळला आणि ट्वेल्थमध्ये एवढे चांगले पर्सेंटेज घेतले त्याने आणि तो मला बोलला की मम्मा तू जो निर्णय घेतलेला होता तो खूप महत्वाचा ठरला आणि मी आता समोर बी एस सी नर्सिंग करणार आणि मी चांगलं पुढे माझं करियर घडवू शकते फक्त तुझ्यामुळे कारण तू मला सायन्स घ्यायला म म्हणजे मार्गदर्शन केलं मला सांगितलं आणि ते मला खूप म्हणजे समोर खूप कामी पडेल